काही कामात आहे का बरं बरं मी काय म्हणत होतो सालाशाल मंदिर पाहिलं आहे का अरे एक नंबर म्हणजे अजून तू पाहिलं नाही का मग एक काम करायचं का आता ऐका दोन अर्ध्या तासात निघू आपण संडेला जायचं संडेला गेलं तिथे बघ तिथं गेलं ना त मस्त समोर मंदि मंदिर पण आहे लाईटींग पण एवढी झकास आहे ना ते गुजरातमधलं मंदिर आहे ना सालसार एकदम त्याचं प्रतिक म्हणजे हे केलं आहे त्यांनी त्याचसमोर गार्डन पण आहे फवारे पण लावले आहेत कुठं पण जाम मस्त फोटो पण निघते तिथं आणि मंदिर तर एक नंबर आहेच फोटो पण आहे आणि त्याच्यासमोर जर पाहाल तर ते आपलं काही पाणीपुरी पण खाऊ तिथं दुकान बिकान पण आहेत पाणीपुरीचे चाट वगैरे हे ते पावभाजी आवडते ना मग पावभाजी पण खाऊ आपण म्हणजे तिथं गेलं ना तर पूर्ण तीन चार तास मुव्ही बिव्हीला जायची गरज नाही पडत पूर्ण तिथे दर्शनही होते गार्डनमध्ये फिरणं पण होते मस्त तिथे ते शॉवर आहे तिथे मस्त टाईमपास पण होऊन जाते फोटो बिटो पण काढणं होतात आणि आजकाल तर तिथे ना ते टांगा गाडी असते ना ते तू बसली आहे का त्यामध्ये कधी हा तिथे टांगा गाडी पण आहे तिथं आपण टांगा गाडीत पण मस्त राईट करू शकतो फुल एन्जॉय करू शकतो तीन चार दिवस तीन चार दिवस म्हणजे तीन चार तीन चार घंटे आरामात म्हणजे पिक्चरला गेलं तरी एका ठिकाणी जाऊन बसायचं बरोबर तर हे मंदिर त्याच्यानंतर ते फाऊंटेन ते त्याच्या लाईटमध्ये वेगळे त्यानंतर ते गवत जे मस्त आहे ना ते लॉन टाईप तिथं मस्त बसता पण येते आणि ते हे पण करता येते काय म्हणतात ते आपले घोडागाडीचं ते आणि समोर ते पावभाजी वगैरे ते पण आहे आणि तिथे जे तीन मंदिरं आहेत तिथं मुर्त्या ज्या आहेत ना त्या मुर्त्या एवढ्या अप्रतिम आहेत ना त्या याच्या त्या बनवल्या आहेत त्यांनी तिथं त्याच्यावर असं ते हे लावलं आहे ते चुन्या टाईपचं लावलं आहे काही हिऱ्या टाईपचं लावलं आहेत मोती वगैरे ते एक नंबर आहे आणि फेमस आहे मला वाटलं तू पाहिलं असणार बरं नाही एक काम करू आपण संडे करायचा ना फिक्स संडेला जायचं ना संडेला पाच वाजता मधूनंच काही काम नको येऊ देऊ फिक्स जायचं आपण ठीक आहे मी गाडी घेऊन तयार राहणार गाडी मी मला इकडून बसस्टाॅपजवळ तू येणार की घरी यावं लागणार ठीक आहे मी बरं बरं ठीक आहे मग त्याच्यातून ठीक आहे मग पण संडे फिक्स ना